पशुसंवर्धनामध्ये वेगवेगळे प्राणी पाळले जातात जसं की गाय मेंढी बकरी कोंबडी इत्यादी आता गाय पाळली जाते ती म्हणजे दुधासाठी दूध दूध विकणे हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये आपण आपल्याला फायदा होऊ शकतो चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो मेंढी म्हणजे मेंढीचे जे केस असतात ते लोकर लोकर बनवण्यासाठी उपयोगी पडतात त्यामध्ये मेंढीचे केस त्या त्या म्हणजे त्यांचं जो सीजन असतो त्या सिजनमध्ये ते के केस काढले जातात आणि विकले जातात त्यांपासून लोकर बनवली जाते बकरी बकरीचं जे दूध असतं ते थोडंसं औषधी असं मानलं जातं किवा ते रोज म्हणजे काही लोक ते वापरतात रोजच्या रोजच्या वापरामध्ये त्याचा वापर करतात आणि कोंबडी कोंबडी ही आपण आत्ता तर काही मांसाहारी लोक असतात ते खाण्यासाठी उपयोग करतात त्याचा आणि असे प्रकारे हे प्राणी पाळले जातात आता यामध्ये आता एका म्हणजे पशुसंवर्धनामध्ये जर का आपण व्यवसाय करत असलो तर एकदा एकावेळी एकच प्राणी एकाच प्रकारचे प्राणी पाळलेले बरे मानले जातात त्यामध्ये म्हणजे वेगवेगळे असते तर त्यांसाठी वेगवेगळी जागा पण एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे प्राणी पाळले जावे आमचं म्हणजे आता आपलं आमच्याकडे सुद्धा म्हणजे आता मी शेती शेतकरी घराण्यातली आहे त्यामुळे आमच्याकडे गुरंढोरं आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्यांची कशी काळजी वगैरे घेतली जाते ते आमच्याकडे गाई आहे त्यांची कशी काळजी घेतली जाते आता पशुसंवर्धनामध्ये कोंबडी वगैरे पाळायची झाली तर ते आपल्या घर म्हणजे त्यांचं जे गोडाऊन कसं असतं म्हणजे ते आपण सगळी कोंबडी एकत्र ठेवतो ते जरा आपल्या घरापासून लांब असावं नाही तर कोंबड्यांच्या विष्ठेचा खूप घाणेरडा वास आपल्या घरात येऊ शकतो आणि गोठा म्हणजे आता गाई वगैरे असतील तर गोठा हा आपल्या घरा बाजूलाच असावा त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवता येतं कारण ते प्राणी म्हणजे काही झालं वगैरे तरी आपल्याला बघता येईल आणि त्यामुळे बाजूलाच असावा